शाळांतून व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे न मला असं वाटतं दिलं पाहिजे कारण की त्या माध्यमातून जर एखादा विद्यार्थी त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आहे आणि दहावी जर त्यांनी शाळा सोडून दिली तर त्याच्याकडे जर त्यांनी जर हा व्यावसायिक शिक्षणातला जर को स्कोर कोर्स केला असेल तर त्याला म्हणजे पुढील जीवनात एक व रोजगाराचं साधन म्हणून आपल्याला ते बघता येईल त्यामध्ये त्या माध्यमातून त्याला त्याला दुसरीकडे रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तो स्वतः एक स्वयंरोजगार स्वयंरोजगार रोजगारीत होऊन दुसऱ्यांना पण रोजगारीत करू शकणार